हो मला तर वाटते स जवळपास सगळ्याच लोकांनी या वस्तू संग्रह करण्यामध्ये अधिक लोकं सहभागी व्हावेत पण मी म्हणल्यानंच काय होणार नाहीत असे लोकं आजकालच्या लोकांना काही टाईमच नसते त्यांचं त्यांचं ऑफिस घर ते काम वगैरे म्हणून ह्या वस्तू संग्रहामध्ये कोणी काही इंटरेस दाखवत नाही काय करत नाही आता आपण म्हणल्याने काय आपल्या एकाला असल्याने काय एक तरी अर्धे एखाद दोन लोकं येतील इथले नव्याण्णव टक्क्यामधले दहा टक्के येतील लईत लई दहा टक्के दहा टक्के बी त्यांची पण गॅरेंटी काय घेऊ शकत नाही त्या दहा टक्क्यामध्ये लोकंच येतील आणि बाकीचे राहिलेले ऐंशी टक्के नव्वद टक्के जे लोकं असते ते त्यांचं त्यांच्याच कामं त्यांच्या त्यांच्याच ह्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्याच ऑफिस काम ऑफिस त्यांच्यामध्येच असते तर त्यांना काय इंटरेस नसते या गोष्टींमध्ये आणि आम्हाला इंटरेस्ट आहे तर सहभागी का वाटते आम्हाला कारण की सहभागी जर लोकं झाले तर हा वस्तू संग्रह मोठा होऊ शकते आणि लोकांना पण खूप छान वाटेल आम्ही आम्हाला पण खूप छान वाटेल लोकं सहभागी व्हायले आहेत म्हणल्यावर न आणि काय हे आधीच्या नाणी वगैरे ते मस्त दाखवते वस्तू संग्रहालय मोठं होते एक वस्तू संग्रहालय खूप वस्तूसंग्रह होतील मग जसे जसे लोकं सहभागी होतील तसे तसे हे वस्तू संग्रहाला मोठं मोठं होत जाय पण आजकालच्या लोकांना तेवढा टाईम नसते कोणत्या बी गोष्टीसाठी लोकं आपापल्या कामामध्ये सगळे व्यस्त असतात म्हणून ह्या गोष्टीकडं कोणी लक्ष देत नाहीत